लहान मुले जेव्हा मोकळी वेळ असते तेव्हा आपल्या मनोरंजनासाठी ते खूप सारे खेळ खेळतात काही मुले पुस्तकं वाचतात तर काही टी व्ही बघतात अणि काही जी मुले असतात ते खेळामध्ये म्हणजे क्रिकेट खेळणे फुटबॉल खेळणे हॉलीबॉल खेळणे आणि कबड्डी खेळणे असे खेळ खेळत राहतात आणि काही काही जे गावातील लहान मुले राहतात ते लपाछपी आणि गिल्लीदंडा असे खेळ फार खेळतात आणि कंचा पण खेळत असतात आणि जे काही काही जे मुलं असतात ते आपल्या ग्रुपमध्ये अंताक्षरी हे खेळ फार खेळतात जेव्हा त्यांना मोकळा वेळ भेटतो आणि त्यामध्ये त्यांचे नॉलेज पण वाढते